आम्ही परदेशात असताना एक अनुभव आला होता तिथे कुठेही बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जायचं झाल्यास पाणी मिळत नाही आपल्याकडची जी संस्कृती आहे किंवा आपले जे संस्कार आहेत की आपल्याला शिकवलं जातं खूप लहानपणापासून की लोकांना कधीही कोणालाही पाण्यासाठी कधीच नाही म्हणू नये तर हे संस्कारच तिथे मिसिंग आहेत असं वाटतं त्यामुळे आपल्याकडे पाण्याला आपण खूपच गृहित धरतो असं मला वाटतं त्यामुळे लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था वगैरे कशी करायची असेल हा खरं तर विचार करायची वेळ आजपर्यंत आली नव्हती कुठेही जायचं कोणाचं तरी दुसऱ्याचं लग्न अॅटेंड करायचं किंवा मुंजीला जायचं तर कधी पाण्याचा प्रश्न येईल असं वाटलंच नव्हतं हा प्रश्न तेव्हाच मनात आला जेव्हा आम्हाला घरी आमच्याच घरी क्लब हाऊसमधे बऱ्यापैकी मोठं क्लब हाऊस आहे आणि तिथे एक मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम करायचा होता आम्हाला तर तिथे मात्र बाहेरून केटरिंगची सोय आम्हाला करावी लागणार होती खायची प्यायची ऑर्डर तर दिली त्यांना आणि ते सगळंही आणणारही होते पण मग तेव्हा लक्षात आलं की पाण्याचं काही तरी सोय आपल्याला काही तरी बंदोबस्त करावा लागणार आहे पाण्याला आपण गृहित इतकं धरतो की जे केटरर आहेत ते येताना पाणीही घेऊन येतील असंच कुठेतरी मनात होतं किंवा सुरवातीला असं वाटलं होतं कुठे तरी असेल पाण्याचं नळ आपण पाणी घेऊयात तिकडून नंतर लक्षात आलं आपल्याच सोसायटीचं क्लब हाऊस आहे तिथे तर काही पाणी मिळणार नाही आहे आपल्याला मग त्याकरता आधी बसून आधी विचार केला माणसं किती आहेत प्रत्येकाला किमान तीन तीन ग्लास पाणी तरी लागेल मग ते एवढं पाणी जवळजवळ साठ सत्तर लोकांना एवढं पाणी आपण कसं प्रोवाईड करायचं हाच विचार आला मग ते बिसलेरीचे जे टँक्स असतात किंवा मोठे मोठे असे पंधरा पंधरा लिटर्सचे जे बाटल्या असतात त्या मिळत आहेत का मग त्याच्यातून डायरेक्ट पाणी घेता येणार आहे का किंवा त्या बाटल्या आणल्या तरी आपल्याला उचलून त्या मशीनवर ठेवता येणार आहेत का हे सगळे विचार मनाला मनात आले मग शेवटी असं ठरलं दोन तीन ठिकाणाहून आम्ही सरळ पाण्याचे मोठे मोठ्याले पिंपं जे आहेत तेच घेतले उगराळंही घेतलं आणि ती खाली नेऊन ठेवली क्लब हाऊसमध्ये आणि मग चार चकरा मारत एक पाच पाच पाच पाच लिटर प्रत्येकाने खाली नेऊन हळूहळू ती चार पिंपं अशी पाण्याने भरून ठेवली तेव्हा खरं तर पाण्याचं महत्त्व लक्षात आलं की आपण किती गृहित ठरतो आणि एकदा हे सगळं उपद्व्याप केल्यानंतर मात्र नंतर कानाला खडा लावला इथून पुढे असं कुठलंही फंक्शन असेल जे आपल्याला स्वतःला करायचं असेल तेव्हा आम्ही सरळ लोकांना सांगतो स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा